मला डान्स करायला खूप आवडते डान्सिंग ही माझी हॉबी आहे मी अनेक कार्यक्रमामध्ये आणि डान्सच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि मला डान्समध्ये अनेक पदके पुरस्कार मिळालेले आहेत त्यामुळं मी इंस्टाग्रामचा उपयोग करत असते डान्सिंगचे व्हिडिओचे चित्रीकरण करण्यासाठी मी त्यामुळं ते खूप मला मजेदार वाटते कारण त्यामध्ये मला अनेक लाईक्स कमेन्ट वगैरे मिळ मिळतात आणि डान्स मला करायला खूप आवडतो आणि त्यामध्ये मी बेस्ट पण आहे त्यामुळं मला ते खूप मजेदार वाटतं